आपले महाराष्ट्र म्हणजेच मराठी भाषेचे माहेरघर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहताना मराठीला जितकं महत्त्व देतो तितकं कोणत्याच भाषेला महत्त्व देत नाही कारण की मराठी भाषा ही एक आपुलकीची भाषा वाटते मराठीमध्ये कोणते पण शिक्षण घेताना किंवा कोणते पण पुस्तक वाचताना आपल्याला मराठीबद्दल जे काही वाटते ते कोणत्याच भाषेमध्ये तसेच जसं हिंदी इंग्रजी याच्यामध्ये जी आपुलकी वाटत नाही ती आपल्याला मराठी भाषा बोलताना आपुलकी वाटते त्याच्यामुळे आपण कोणताही विषय शिकत शिकतो तेव्हा मराठीमध्ये शिकायला पाहिजे मराठी आपल्यासाठी खूप चांगली भाषा आहे मराठी आपल्याला लहानपणापासून समजते आपण समाजामध्ये वावरताना मराठीचमध्ये बोलत असतो प्रत्येकाला आपण मराठीबद्दल समजावून पण सांगू शकतो कारण की मराठी ही एक अशी आपुलकीची भाषा आहे की जिच्यामुळे आपल्याला फार काही शिकायला मिळतं मराठीमध्ये काही खूप छान छान पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत मराठी भाषेमध्ये बरंच काही शिकायला मिळतं मराठी भाषा ही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी खूप मोठी भूमिका बजावते जसं की मराठीचे पुस्तकं लिहिताना मराठीमध्ये बालभारती ही पुस्तके लहान मुलांना खूप आपुलकीची वाटते